हॅलो हां तुम्ही आंबे आंबे विकतात ना हां मला आंबे घ्यायचं होतं घाऊक आंबे घ्यायचे होते सो तुमच्याकडे कसं काय आंब्याचा रेट किती डझन पाहिजे आम्हाला असे बारा डझन हवे होते ते तुमच्याकडे कसं काय कशी काय विक्री आहे म्हणजे कसं काय किती डझन देतात हे कसं डझन देतात

पिकलेलाच आंबा पाहिजे हो हो

एका पेटीचे बाराशे रुपये हां जरा खाली वर जरा करा ना हो बारा पेटी घेणार मी तर असं जरा सांग बघा हां हां पण तुमच्याकडचे आंबे कसे असतील म्हणजे चांगले तर असणार ना हां चालेल फक्त मला कसं आहे लोकेशन पाठवा तुमचं म्हणजे एका फ्रेंडने मला तुमचा नंबर दिला आणि बोललं मला यांच्याकडे म्हणजे तुमचं तुमचं नाव काय आहे हां शावनी सॉरी श्रावणी करलकर यांना फोन करा असं बोलले मला म्हणून आणि त्यां मी पण त्यांच्याकडचे आंबा खाल्लेला तो तुमच्याकडचं आंबा खूप टेस्टी लागलेला म्हणून त्यामुळे मी तुम्हाला हे केले बारा डझन म्हणजे बारा बारा पेट्या हव्या आहेत मला सो म्हणून मी हे केलेला प्लीज आणि पुन्हा तुमचं लोकेशन पाठवा कुठे म्हणजे कुठे आहात तुम्ही म्हणजे मला तसं यायला पाय यायला जमणार नाही तर तुम्ही काय घरी सप्लाय करतात का होम डिलेवरी करतात का आंब्याची हां म्हणजे किती लागतात म्हणजे घरपोच करायला

बरं बरं सांगतो मग मी तुम्हाला कॉल करून आणि प्लस तुमच्याकडे असे कैरी आंबे कसे आहेत नाही कैरी आंबे म्हणजे तुमचं घा म्हणजे हे करून ठेवते कसे आहेत ते जर बोलले तर हां चालेल म्हणजे डझन कसे असंल तुमच्याकडे पाय हो चालेल पायरी म्हणजे कैरी आंबे तुमच्याकडे डझन कसे असणार हां ओके ओके हां चालेल चालेल लोक हां हां माझं टाकू की तुमचं टाकता तुम्ही तुमाला होम हो आम्हाला होम डिलेवरी पाहिजे आहे हां चालेल बरं